आपण चौदा एप्रिल हा सण मनवतो चौदा एप्रिल हा स डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्मदिवस असतो हा खूप मोठा सण आहे वल्डचा सर्वात मोठा सण म्हणजे चौदा एप्रिल आहे चौदा एप्रिलमध्ये आपण पूजा करतो बुद्धांची पूजा करतो सायंकाळी रेली वगैरे जाते केक कट करतो अशा पद्धतीने आपण डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिवस साजरा करतो दुसरी की ईद ईदमध्ये आपण शेवई बनवतो एकामेकाशी भेटायला जातो त्यांच्याशी बोलतो त्यांना नवीन नवीन कपडे घेऊन देतो त्यांच्या घरी जातो त्यांना भेटायला त्यांना ईद देतो ईद देतो म्हणजे त्यांना पैसे देतो तो ईद सण अशा पद्धतीने आपण साजरा करतो एकमेकाच्या घरी आपण शेवई नेऊन देतो एकामेकांला चारून देतो त्यांचं गळे मिळतो या पद्धतीने आपण ईद सादरी करतो दुसरा आणखी एक सण आहे ते आहे दिवाळी दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीजीची पूजा करतो त्यामध्ये सर्व लक्ष्मीजीची पूजा करतात त्यांच्यासमोर आपले घरचे दागिने ठेवतात दिवा लावतात आणि छान पूजा करतात सर्वांचा छान मंगल कार्य हो याबद्दल तेथे पूजा होते लक्ष्मीजीची आपण फटाके जाळतो खूप सारे फळ बनवतो एकामेकाशी भेटायला जातो आणि एकामेकाला ते फळ भेटस्वरूप देतो हे आपण दिवाळी या पद्धतीनी साजरी करतो इंडपेंडन्स डे हा एक आपला खूप मोठा डे असते ते आपण जन गण म्हणतो आपण आपल्या तिरंगाला रिस्पॅट देतो या पद्धतीने आपण इंडपेंडन्स डे साजरा करतो शाळेमध्ये पण खूप वेगळ्यावेगळ्या पद्धतीनी हा सण साजरा केला जातो